प्रतमेश बाबर बोलत आहेत का नमस्कार मी पुणे युनिवसिटीमधून प्रोफेसर बोलते आहे ॲक्च्युली गेल्या महिन्यामध्ये आम्ही एक ॲडवटाईज दिलेली प्राध्या प्राध्यापकांच्या नेमणुकीसाठी तेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं हां तर पुढच्या आठवड्यामध्ये इंटरवू आहे तर त्या संदर्भात ॲक्चुली मला तुमची माहिती पाहिजे होती म्हणजे तुम्ही आता एम ए मराठी केलं आहे ना तर तुम्हाला आता सध्या कोणता अनुभव वगैरे आहे का त्या संदर्भात शिक्षक टीचिंग संदर्भात ओके ओके पण आमची इथं म्हणजे आधी सहा महिने आम्ही काय परमनंट करत नाही आधी म्हणजे सहा महिने तुम्हाला फक्त कॉन्ट्रॅक बेसवर करावं लागणार आहे त्याच्यानंतरच आम्ही तुमचं सकाळ म्हणजे तुम्ही कशा पद्धतीनं तुमचं बेस्ट म्हणजे रिस्पॉन्स आहे तुमचा टीचिंग स्किल वगैरे पाहतो त्याच्या आम्ही नेमणूक करतो तर तसं तुम्हाला चालणार आहे का हो हो हो ते तुम्हाला सेट नेट तुमचं क्लिअर आहे ना आणि ह्याच्यामध्ये फस क्लास आहे ना एम ए म्हणजे मराठी हां आणि इतर तुम्हाला काय नॉलेज आहे का म्हणजे फॉर एक्झाम्पल रायटिंगचं वगैरे तुम्हाला नॉलेज आहे म्हणजे का म्हणजे तुम्ही आर्टिकल वगैरे पब्लिश केलंत का वृत्तपत्र कोणत्या विषयावर लिहिलंत तुम्ही रीवू लिहिला आहे का तसं कादंबरीचा अजून काय अनुभव कशा संदर्भात

आणि तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या एक्जाम दिल्या आहेत का म्हणजे मोडी लिपी वगैरे अशा वेगळ्या म्हणजे आता फॉर मराठीशी रिलेटेड तर आहे पण वेगळे छंद वगैरे आहेत का तुम्हाला म्हणजे शिक्षक बरोबर आणि तिथं तुम्हाला किती पेमेंट होतं मग तुम्हाला किती आता अपेक्षित आहे बरं ठीक आहे आम्ही तुम्हाला त्या संदर्भात आता कॉल पुढच्या आठवड्यामध्ये कॉल करू आम तेव्हा तुम्ही या मग ठीक आहे हां हां आता फक्त ऑनलाईन घेतला आहे आता ऑफलाईन तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे सगळे आणावे लागतील तुमचे दहावीपासूनचे एम एपर्यंत सगळे मार्क लिश्ट वगैरे सगळं आणावं लागंल आटेश्टेड कॉपी ठीक आहे ठीक आहे थँक्यू हां